भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलायला गेलं तर सर्वात जुन्या काळामध्ये गुरुकुलं होती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या धार्मिक शिक्षणांचं शिक्षण दिलं जात होतं त्यामध्ये नैतिक तात्त्विक व्यवहारातील शिक्षण दिलं जात होतं त्या अनुषंगानं जर आता बघायला गेलं तर आपल्या काळामध्ये खूप आपल्या भारतामध्ये खूप बदल करण्यात आले भारतीय प्राचीन शिक्षण व्यवस्था वेगळी होती त्यानंतर ब्रिटिशांचा काळ आला त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये काही बदल करण्यात आले प्राचीन शिक्षणामध्ये कुठंतरी डावललं जातं आहे ब्रिटिश शिक्षणा काळातील या व्यवस्थेमुळं आणि तीच व्यवस्था सध्या चालवली जाते पहिल्यांदा कसं काही गोष्टी खूप प्रॅक्टिकली शिकवल्या जात होत्या केल्या जात होत्या तशा आता राहिल्या नाही ब्रिटिश काळातली शिक्षण व्यवस्था ही एकंदरीत गुलामगिरीची शिक्षण व्यवस्था झाल्यासारखी झाली त्यामध्ये भार भरपूर बदल करण्यात आले त्यामध्ये मूलभूत हक्क म्हणून शिक्षणाला मान्य केलं गेलं आणि त्याबरोबरच भरपूर आयोग वगैरे त्यामध्ये बदलण्यात आले नंतर स्वातंत्र्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही शिक सर्वांसाठी शिक्षण यावर भर देण्यात आला सर्वसमावेशक शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी काही धोरणं आखली गेली जीवन कौशल्यावर भर देण्यात आला पण सध्याच्या दिशेने बघायला गेलं तर बालवाडी अंगणवाडी त्यानंतर प्राथमिक शिक्षण मग माध्यमिक मग उच्च माध्यमिक अशा पद्धती पदव्युत्तर भरपूर घेण्यात आले